जेव्हा माझे वय साधारणत अठरा वर्षाचे होते तेव्हा मी पहिले छायाचित्र घेतले ते म्हणजे निसर्गाचे कारण निसर्ग आपण आपल्याला फार आवडतो व आपण निसर्ग केव्हा पण पाहू शकतो जसं की जसं की निसर्गात आपल्याला पक्षी इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात व ते छान दिसतात मी माझा पहिला छायाचित्र निसर्गाचा घेतला व तो मला आवडला व असेच मी खूप सारे चित्र घ्यायला सुरुवात केली पण माझे सर्वात पहिले छायाचित्र म्हणजे निसर्गाचे छायाचित्र आत्ता मी माझेसुद्धा छायाचित्र घेतो व आपण पाहू शकतो की यीम् त्यानंतर मी दुसरे माजे छायाचित्र म्हणजे

पक्षांचे घेतले व आपण अनेक पक्षी पाहू शकतो पण छायाचित्रातून जे पक्षी आपण अनुभवतो ते दृश्य एकदम छान असते व ते आपल्याला खूप छान वाटतं